स्पर्धेची तयारी सुरू असताना पोषक आहारासाठी आहारतज्ज्ञ नेहमीच चांगले व स्वच्छ अन्न खायला लावतील ज्यामधून कस कुठल्याही प्रकारचा त्रा शरीराला त्रास होणार नाही जसे घरचे खाणं झालं त्यानंतर व्यायाम हा शरीराला नियमित असावा ज्याने आपली बॉडी पूर्ण स्ट्रेच असते यातून शरीराला खूप फायदा मिळतो व जास्त स्पर्धेच्या जवळजवळ हप्ताभर अगोदर जास्त प्रॅक्टिस करू नये ज्यामुळे बॉडी पेन वाढते आणि आपलं स्पर्धेत मन नाही लागत अशा सर्व गोष्टींचा आ पोषक आहारासाठी आहारतज्ज्ञ आपल्याला सल्ला देतात त्यानंतर आहारामध्ये जास्त तरर फळेच खायला हवी आणि निंबू पानी सतत प्यायला हवे असं मला तरी वाटते ज्याने आपल्या शरीरात तंदुरुस्ती येते आणि शरीराची देखभालसुद्धा राहते